नमस्कार मी राजनंदिनी तोडकरी अगदी लहान असल्यापासूनच मला वाचनाची खूप आवड आहे मी अनेक विज्ञान इतिहासाची पुस्तके वाचली आहेत या काळातदेखील आजूबाजू मध्ये होणाऱ्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल मला फार संवेदना वाटू लागली तेव्हा मी स्त्री शक्तीबद्दल पुस्तके देखील वाचू लागले या काळात मी डॉक्टर आनंद यादव या लेखकांच्या लिहलेल्या लिहिलेल्या साहित्यावर माझी नजर पडली ह्यांचे साहित्य जरी शेतकरीय जीवनावर आधारित असले तरी त्यांच्या लेखणात ग्रामीण स्त्रियांचे स्थान त्यांचे संघर्ष आणि त्यांचे सक्षमीकरण या मुद्द्यांना अत्यंत प्रभावीपणे हाताळले गेले आहे त्यांची लेखनशैली आत्मनिष्ठ आणि अनुभवाधारित आहे ग्रामीण वास्तवाचं जिवंत चित्रण ह्या त्यांच्या लेखनात आपल्याला बघायला भेटेल भावनेिक तर्कशुद्ध आणि सामाजिक भान असलेली ही शैली मला खूप आवडते त्यांचे प्रमुख साहित्यकृत म्हणजे नागरा मातीखालची माणसं ही कादंबरी व झोंबी ही एक आत्मकथा स्त्रियां संबंधी त्यांचा दृष्टिकोन पाहून माझ्या मनाला खरंच बरे वाटते त्यांनी स्त्रियांना केवळ दुखभोगी किंवा अबला नारी असं न मांडता त्यांच्या प्रतिकार शक्तीला जिद्दीला आणि बळाला मान्यता दिली आहे त्यांच्या लेखात बाई मूक शोषित नसून एक संघर्ष करणारी व निर्णय घेणारी व्यक्ती बनून समोर येते त्यामुळे मला त्यांचं लेखन व त्यांची लेखनशैली फार आवडते